हॅलो सर

हां सर मला सांगा ना आता माझी या वर्षी माझी ट्वे ट्वेल्थ झाली आहे सायन्स होतं माझं तर मला माझे काय करावं बुवा मला काही असं समजत नाही खूप कन्फ्युजन आहे माझ्या डोक्यामध्ये मला अशात बघा एकतर इंजिनीयरिंग किंवा मग एकतर मेडिकल असं या दोनपैकी तुम्ही मला सांगा ना म्हणजे डिफ्रन्स सांगा म्हणजे माझ्या काही असं लक्षातच नाही खूप कन्फ्युजन आहे या दोनपैकी एक हां

हां हां बरोबर आहे मला जसं मेडिकलला जायचं आहे म्हणजे त्यामधलं काही पण चालेल हां नर्सिंग वगैरे पण चालेल नाही नाही मला महाराष्ट्रातच हवं आहे

बरं मॅक्झिमम अच्छा हो बरोबर आहे ना पी जी वगेरे हां हां बरोबर आहे नाही नाही बरोबर आहे ना सर ते तर लागेलच

बरोबर आहे बी डी एस वगैरे हां हां हां हां सर ठीक आहे ना हां बरोबर आहे सर पाठवून द्या मला या नंबरवर नाही नाही सर बस ठीक आहे थँक्यू सर